माझ्या गावामध्ये एक स्मारक आहे हरिभाऊ लाखी नावाचा जो व्यक्ती आहे तो आर्मीमध्ये होता मृत्युमुखी पडल्यामुळे तिथे स स सर्व गावकऱ्यांनी तिथे स्मारक बांधलेला आहे तिथे आम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला झेंडा फडकवायला जात असतो तसेच आमच्या गावामध्ये एक गणेशजीचं मंदिर आहे ते चौथ्या नंबरचं गणेशजीचं मंदिर आहे तिथे संक्रांतीचा संक्रांतीच्या महिन्यामध्ये संक्रांतीच्या महिन्यामध्ये यात्रा भरत असते ती यात्रा दोन तीन दिवस चालत असते तिथे शिवाजीचं मं श शि शिव महादेवाचं मंदिर आहे खूप मोठी मूर्ती मूर्ती आहे गणेशजीची खूप मोठी मूर्ती आहे लक्ष्मीजीची खूप मोठी मूर्ती आहे तिथे गजानन महाराजाची खूप मोठी मूर्ती आहे तिथला प्लेस पूर्ण सायलेंट प्लेस आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला खूप असं मस्त फील होत असते तिथे गमतात तिथे कुठलंही दुःख असलं काही असलं तिथे जाऊन बसल्यावर ते सगळं दुःख आपण विसरून जातो तो एरिया खूप सुंदर आहे पाहण्यालायक आहे